पूजा करताना हात जोडणं शांत राहणं डोळे बंद करणं समोरची व्यक्ती जे सांगते त्याला व्यवस्थित उत्तरं देणं आणि कपडे व्यवस्थित परिधान करणं या गोष्टींचं आम्ही पालन करतो